आमच्या इथे दोन निसर्ग सौंदर्यं दोन देहू मंदिरं आहेत मग एक मंदिर म्हणजे हुद्द रामेश्वरी असं त्या ठिकाणी म्हणजे जाऊन बघण्यासारखं म्हणजे कसं ती महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे पर्यटक म्हणजे आम्ही सगळेच लोक आमच्या इथे येतात बघ काय बघण्यासारखं आहे कारण तिथली झाडेझुडुपे वाकडा तिकडा रस्ता शिवाय मेन म्हणजे कसं वरती डोंगरावर देऊळ आहे त्या देऊळा ठिकाणी दोन अजून स देवी म्हणजे कालिका मातेचं असं देऊळ आहे त्याठिकाणी पण ब तिथे बसलं का एवढा स आनंद होतो ना असं वाटतं तिथून उठायचंच नाही भारीच एकदम वाटतं तिथून मग त्या शंकराच्या देवळात तिथे पण भ आहे तिथे पण खाणं पिणं असं देवाचा प्रसाद पण मिळतो ते आनंदाने लोक एवढं वरती चढून येतात गाडीने येत नाही गाडी असून पण येत नाही वरती कारण ते चालल्याचा आनंद तो वेगळाच त्यामुळे ते लोक तिथे आम्हाला आवडतं आणि दुसऱ्या ठिकाणी तिथून थोड्या अंतरावर म्हणजे तरी फा मीस आहेत पंधरा मिंटाचं हे असणार ते ते दुसरं मंदिर आहे तिथे पण गणपतीचं आहे तिथे पण बघण्यासारखं आहे आम्हाला त्या ते तिथे पण गेलं का उठ बा बसलं का असं वाटतं तिथे बसूनच राहावं एवढं छान वाटतं तिथे साईडला असं त्या विला आहे आणि मग झाडं पण आहेत तिथे पण गार्डनसारखं आहे मग पोरं मुलं पण खेळतात त्यांना पण बरं वाटतं त्यामुळं आम्हाला तो आनंद आवडतो